तर मी एक जे जीन्स घेतलो होतो चारशे रुपयेमध्ये तो मला बिलकुल परवडला नाही कारण की मी जेव्हा वापरत होतो त्याच्या चार चवथ्या दिवशी तो एकदम फाटून गेला त्याची शिलाई निघून गेली फक्त तेवढंच नाही तर धुतल्यावर त्याचा कलरही निघत होता आता कलर निघाला तर तेव्हाच मला वाटून गेलं की पैशाचं नुकसान झालं आहे याच्यामध्ये तर तो जीन्स तर बिलकुल माझ्या परवडण्यालायक नाही आहे मी सांगेन लोकांना माझ्या मित्राला माझ्या घरच्या लोकांना त्या कंपनीचा जीन्स तुम्ही घ्या नको